हा बोला हो हो हो हो उस द उत्सवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणाचे गिफ्ट सेंटर आहेत परंतु माझ्या ओळखीतला आणि चांगली क्वाॉलिटी देणारा म्हणजे हनुमान चौकातील आराध्य गिफ्ट सेंटर आहे ते ओळखीचे पण आहेत माझ्या खूप चांगल्या पद्धतीचे आणि क्वालिटीचे वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला गिफ्त त्या ठिकाणी मिळून जातील तुम्हाला नेमकं कोणाला गिफ्ट द्यायचं होतं ओके तुम्हाला लहान मुलांसाठी ठीकाणी मेड इन इंडिया असलेली खेळणी मिळून जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे क्रीडासाहित्य पाहिजे अस लहान मुलाला खेळण्यासाठी तर तेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध उपलब्ध आहेत तुम्ही एकदा त्या ठिकाणी जाऊन भेट द्या तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी आवडतात विचारा आणि माझे पण नाव त्या ठिकाणी सांगा की मी सांगितलेला आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ते मालक आहेत ते डिस्काऊंट देतील तुम्ही बस स्टँडमध्ये आल्यानंतर प्रथम बारशिनाका या ठिकाणी या रिक्षानी आणि बारशिनाका येऊन नंतर रिक्षा बदला किंवा तोच रिक्षा करा आणि हनुमान चौक या ठिकाणी उतरा हनुमान चौकामध्ये तुम्हाला पहिल्या चौकामध्येच आराध्य्य गिफ्ट सेंटरचा बोर्ड दिसेल त्या ठिकाणी तुम्ही गिफ्ट घेऊ शकता दुकानची सकाळी साडे नऊ वाजता उघडतं आणि रात्री आठ वाजेपर्यंत चालू असतं आणि रविवार सोडून इतर कोणत्याही दिवशी ते तुम्हाला उपलब्ध असेलच ओक्के ओक्के